मला ऑइल पेंट किंवा वॉटर कलर अशा पारंपरिक साहित्यासह काम करणे खूप आवडतं तसेच मला नवीन तंत्रज्ञानांमध्ये पण खूप करायला आवडतं कारण मला पेंटिंग वगैरे करायला खूपच आवडतं लहानपणापासूनच मी पेंटिंग करते क चित्रकला करते पेंटिंग करते आवडते मला पेंटिंग करायला ते जुने असे की नवे मी करतच असते ऑईल पेंट्स पण मला फारसे आवडतात ऑईल पेंट्समध्ये कलर व चिक कलर भरायला आवडतात अजून नवीन तंत्रज्ञानांमध्ये पण मला खूप आवडतं करायला काहीतरी नवीन शिकायला भेटतं आणि मला दोन्हीही आवडतं ऑइल पेंट म्हटलं तर जास्त आवडतं कारण ते कसा आपल्या लहानपणापासून मी करत आलेले होय ऑय आहे ऑइल पेंट आणि नवीनमध्ये म्हटलं तर डिजिटलमध्ये तर तर खूपच छान असतं पण डिजिटलमध्ये कसं तेवढी मजा येत नाही तर मी ऑईल पेंट मला जास्त आवडेल कारण ऑईल पेंट आपल्या आपल्या हाताने करायचं असतं डिजिटलवर तरी ते थोडं स्क्रीनवर असतं त्यामुळे मी डिजिटलपेक्षा जास्तं वॉटर कलरचा यूज करणं मला जास्त फारसं आवडेल वॉटर कलरने छान दिसतं सगळं डिजिटलवर तरी डिजिटल असतं सर्व काही